हॅलो मॅडम मी ना मी इकडे ना तुमच्याकडे फिरायला आलो आहे तुमच्या या परिसरामध्ये फिरण्यासारखी काही ठिकाणं आहेत का जिथे काय बघू शकतो कोणती ठिकाण आहेत तसे मॅडम मी औरंगाबादहून आलो आहे हो हो नाही मॅडम मी पहिल्यांदाच आलो आहे ठाण्यामध्ये हो अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो का आणि तिकडे कसं कसं जाता येईल हे येऊरला किंवा तलावपाळीला जाता कसं काय येईल इथून आता जाण्याचं काय साधन अच्छा अच्छा आणि भाडं भाडं किती घेतात ते अच्छा आणि येऊरला काय आहे बघायला येऊर येऊरला

अच्छा आणि मॅडम तिथे जर उशीर झाला तर राहाण्याची वगैरे व्यवस्था आहे का तिथे काय कॉटेजेस वगैरे आहेत आणि काय भाडं काय भाडं असतं त्यांना

हं अच्छा जेवणाची वगैरे व्यवस्था होते का त्याच्यामध्ये

अच्छा अच्छा अच्छा आणि गर्दी असते का तिथे अच्छा स्टेशनपासून किती दूर आहे ते स्टेशनपासून आ ब अच्छा अच्छा बस असतात का वेळेवर पण ओके ओके चालेल धन्यवाद मॅडम तुम्ही आहे ना खूप चांगली माहिती दिली मला चालेल चालेल जर काय बरं बरं काय अडचण आले तर मग मी विचारलं आणखीन कोणाला तरी हां धन्यवाद धन्यवाद